हां मला ट्रॅव्हल एजन्सीकडून तुमचा नंबर दिला गेला आहे मला कॅब हवी होती म्हणजे माझ्या घरात सात लोक आहेत आणि आम्हाला फिरायला जायचं आहे वज्रेश्वरी आणि बारावी डॅमला कुठली नाही म्हणजे तुम्ही सजेस्ट करा कुठली बैटर पडते डिझेल गाडी की पेट्रोल गाडी मोस्टली गरमीचे दिवस आहेत तर ए सीच प्रिफर करेन मी बट स्टील बजेट वरती डिपेंड आहे की तुम्ही आता कसं बजेट सांगता मला पर किलोमीटर तुमचं किती आहे म्हणजे बाहेरून बाहेर सोळा सतरा सांगितलं तर तुम्ही सांगा आता ओके

ओके पाच पाच लोक पाच लोक हो हो तीन दिवसासाठी मग तुम्ही तुमच्या पॅकेजमध्ये म्हणजे हॉटेल वगैरे पण आम्हाला सगळं बुक करून देणार जेवायची सोय वगैरे करणार की ती आमची आम्हाला करावी लागणार तुम्ही फक्त कॅब देणार नाही तुम्ही सांगा तसं म्हणजे तुम्ही तुमा तुम्ही मला पॅकेज सांगा तुमचं हो हो डेफिनेटली चालतं ओके हां नाही नाही इको नको आहे हां ही बेटर ऑप्श ओके ओके अजून पाच पाच जण आहेत ओके हां म्हणजे लगेज वगैरे असेल आमचं थोडंफार मग त्याच्यानुसार जरा अॅडजेस्ट करा ओके ओके ओके मग मला तसे तुमचे रेट सांगा म्हणजे विथ हॉटेल विदाउट हॉटेल सगळं ओके चालेल चालेल आणि मला वज्रेश्वरी वज्रेश्वरी आणि ह्याला डॅमला जायचं त्यामुळे ते दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही ओके ओके पण बजेट व्यवस्थित सांगा हां मला आता हो हो हो ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बघा मग तुम्ही कसं व्यवस्थित ॲडजेस्ट करून सांगा मला आणि मला आज संध्याकाळपर्यंत सांगा कारण मला दोनतीन दिवसात निघायचं आहे आहे कारण मला आताच सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या टाकल्या आहेत मी ऑलरेडी म्हणून अर्जंटमध्ये निघायचं आहे थोडंसं ओके ओके चालेल बाय